पर्यटक जेव्हा आमच्या ठिकाणांना भेट देतात तेव्हा त्यांना साधारणपणे तिथं येणाऱ्या ज्या अडचणी आहे त्याच्यामध्ये तिथलं हवामान हे हवामान बऱ्यापैकी येणाऱ्या पर्यटकांना सगळ्याच पर्यटकांना हे हवामान तिथलं वातावरण हे त्यांच्या शरीराला पोषक असेलच असं नाही त्यामुळं ती एक अडचण येत असते त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे कागदपत्र आधार काड असेल किंवा त्यांचं त्या राज्याची जी माहिती असेल या सगळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर राहण्याचं त्यांचं ठिकाण असेल परत त्यांच्या राज्यामध्ये जे जेवणाची पद्धत आहे जेवणात जे घटक असतात ते इथं उपलब्ध असतीलंच असं नाही ती एक अडचण येऊ शकते आणि वाहतुकीचं साधनांचा विचार केला तर त्यातही मग रेल्वे असेल किंवा बस असेल या सगळ्यांचा किंवा विमान असेल या सगळ्यांचा उपयोग करता बऱ्याच वेळेला या अडचणी येत असतात